हाताने अपंग असलेली माणसं लिहितात कशी हा खरंच एक मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये न नवनवीन प्रश्न असतात आपल्याला जे प्रश्न अगदी साधे सोप्पे वाटत असतात ते त्यांच्यासाठी अतिशय मोठ्ठं रूप घेऊन आलेली असतात आता हाताने जर त्यांना बोटच नसतील किंवा कोपरापासून हातच नसेल तर कशा पद्धतीनं लिहिणार आहेत तर काही वेळेला असं होतं की आता विज्ञान इतकं त प्रगत झालेला आहे की कृत्रिम हात दिला जातो आणि त्या कृत्रिम हाताच्या सहाय्यानं ते लिहू शकतात दुसरी गोष्ट अशी आहे की ते रायटर ठेऊ शकतात एखादा साहाय्यक ठेऊ शकतात आणि त्याला ते तोंडानं सांगून त्याच्याकडनं लिहून घेऊ शकतात पण काही जिद्दी माणसं मी अशी पण बघितलेली आहेत की ज्यांना हात नसताना किंवा हातामध्ये काही प्रॉब्लेम आहे त्याचा वापर करू शकत नाहीये हलवू शकत नाहीये तर अशा वळेला लिहिण्यासाठी त्यांनी बोटात पेन्सिल किंवा पेन पकडून लिहिण्याची प्रॅक्टिस केलेली आहे सुंदर चित्र काढण्याची प्रॅक्टिससुद्धा पायात पेन्सिल ठेवुन केलेली आहे मात्र हे करणं खरंच अवघड असतं त्यांना तासनंतास सराव करावा लागत असणार आहे कागद पकडणं पेन्सिल व्यवस्थित पकडणं त्याच्यावरती ते लिहिणं हवं ते लिहिणं ते पुन्हा तपासणं हे थोडंसं अवघड नक्कीच पडत असणार आहे पण खूप कष्ट खरंच आहेत की पुन्हा पुन्हा ते करून सराव करून ते अक्षर चांगलं करणं कारण समोरच्याला वाचता आलं पाहिजे लिहायच कशा आला तर समोरच्या माणसाला ते वाचता आलं पाहिजे किंवा अभ्यास करायचा असेल तर पुन्हा स्वतःला आपल्याला ते वाचता आलं पाहिजे पण ते जर चांगल्या अक्षरत नाही लिहिलं तर कसं वाचणार ना त्यासाठी त्या लोकांनासुद्धा ते लिहिण्यासाठी अपंग लोकांनासुद्धा ते लिहिण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असणार कदाचित त्यांची बसण्याची जी स्थिती आहे ती योग्य नसणार किंवा कश् खाली बसूनच त्यांना पायाने लिहिताना खाली बसूनच जमिनीवरती बसूनच त्यांना लिहाव लागणार खुर्चीवर बसून लिहिणं थोडंसं अवघड पडू शकतं कारण त्या पद्धतीनं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये की त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या सोयीनुसार आपण काही त्यांना ज्या त्यांच्या समोरच्याच्या अडचणी येत त्या सोप्प्या करू शके अशा गोष्टी आपल्याकडे दुर्दैव्याना अजून खूप कमी आहेत कृत्रिम हात हा मात्र एक उत्तम पर्याय होऊ शकतो कृत्रिम हाताने लिहिता येऊ शकतं मात्र त्यासाठी सुद्धा खूप वेळ देऊन त्याचा सराव करणं त्याची प्रॅक्टिस करणं हे फार गरजेचं आहे थोडंसं वेळेखाऊ काम आहे पण किमान ते स्वावलंबी होऊ शकतात की मला लिहून दे किंवा ऐकून लिहित बैस हे सांगणं त्यांना थोडंसं कठीण वाटतं किंवा समोरच्या व्यक्तीला वेळ असेलच असं नाही तर ते कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचं लिखाण स्वतःच्या हाताानं आरामात करू शकतील तर कृत्रिम हात हा एक उत्तम पर्याय नक्कीच ठरू शकतो